लिहिण्यासंदर्भात जर विचार झालं तर मला सामाजिक विषयावर लिहायला आवडेल का तर सामाजिक विषयाचा जर म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल की समाजामध्ये अनेक समस्या असतात जसं आज जी आपल्या समाजापुढे सर्वात मोठी जी समस्या आहे ती बेरोजगारीची समस्या आणि बेरोजगारीचा विचार केला असता आपल्या लक्षात येतं की बेरोजगारीची समस्या ही लोकसंख्येच्या समस्येच्या उगमातून आपल्याला आपल्याला आलेली दिसते आणि त्यातूनच त्यातूनच अनेक समस्यांचं प्रश्न निर्माण होतो जसं आता बेरोजगारीच्या समस्याला जोडून जी समस्या आहे त्याच्यामुळे लोकांचे लग्न होत नाही कोणाचा आर्थिक स्थैर्य राहत नाही आणि आर्थिक स्थैर्य राहत नसल्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की त्या सगळ्या प्रक्रियाचा विचार करता त्या सगळ्या प्रक्रियाचा विचार करता की समाजामध्ये नैराशाचं प्रमाण हळूहळू वाढतं आहे आता ह्या समस्या पूर्वीपारपासून चालत आलेल्या आहेत म्हणजे लोकसंख्येला धरून ज्या काही बेरोजगारी असेल आर्थिक स्थैर्य असेल पण आता येणाऱ्याच काळात जी लहान मुलांसंदर्भात जी समस्या आहे ती समस्या म्हणजे तुमचं मोबाईल मोबाईलची जी स्क्रीन टाईम आहे मुलांचा तो वाढला असल्यामुळे मु मुलांमध्ये जे मोबाईलचं आकर्षण आहे ते अत्यंत तीव्रतेने वाढत असल्यामुळे त्याच्यावरही आपण लिहू शकतो त्यावरही विचार करू शकतो आणि कारण हीच मुलं पुढे जाऊन मोबाईलचा तसा सकारात्मक उपयोग होऊ शकतो पण प्रत्येकवेळीच मोबाईलचा मुलं सकारात्मक उपयोग करतातच काय करेलच का याच्यावर म्हणजे आपल्याला थोडासा प्रश्नच आहे आणि या प्रश्नाचा विचार करता आपण मुलांना कशा म्हणजे मोबाईलसोबत मोबाईलच्या संबंधित चांगल्या सवयीसोबतच आपण कशा वेगवेगळ्या चांगल्या सवयी म्हणजे मोबाईलचा कसा चांगला उपयोग होऊ शकतो हे पण आपण लेखनातून समजवून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि राहिलं बेरोजगारीच्या संदर्भात तर प्रत्येकवेळा आपल्याला सरकारी किंवा खाजगी याच नोकऱ्यांमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतील याचा विचार न करता आपण स्वयंरोजगाराचा पण विचार केला पाहिजे त्या संदर्भात काही लिखाण झालं पाहिजे आणि मला संधी मिळाली तर मी त्यावर नक्कीच लिखाणकाम करेल